वाचन हा माझा छंद आहे आणि त्यामुळं दिसेल ते पुस्तक चाळणे किंवा त्यातले काही भाग वाचणे हे मला नेहमीच आवडत गेलेलं आहे प्रवासादरम्यान वाचन करणे हा ही त्यातलाच एक भाग आहे अगदी लहान असताना आंबड जालना औरंगाबाद अशा बस स्टँडवर च्या पुस्तकांच्या दुकानामधनं मी जादूच्या कथा ईसापनीति बिरबल पंचतंत्र अशी पुस्तकं विकत घेतली आणि ती बस स्टँडवर बसल्या बसल्या किंवा यशटीच्या प्रवासात वाचवून काढली पुढे हा छंद वाचत वाढत गेला आणि नंतर संभाजीनगर किंवा मुंबई किंवा मनमाड किंवा भोपाळ अशा कुठल्याही प्रवासामध्ये मी रेल्वे स्टेशनवरनं ए एस ड व्हीलरच्या पुस्तकांच्या दुकानातून अनेक प्रकारची पुस्तक विकत घेतली ही पुस्तक बहुतेकदा हिंदी भाषेतली होती आणि यामध्ये जगभरच्या महत्त्वाच्या कथाकारांच्या कथांचे अनुवाद होते काही जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचे अनुवाद होते रहस्य कथा हेरकथा गुन्हेगारीच्या कथा पोलिस कथा चातुर्य कथा असं बहुतेकदा या सगळ्या पुस्तकांचं स्वरूप होतं पण मला स्वतःला असं वाटतं की सादत हसन मंटोसारखा लेखक हा मला रेल्वे स्टेशनवरच्याच बुक स्टॉलमध्ये सापडला किंवा अगदी लोलिता ही बॅन असणारी जी कादंबरी आहे जी जगात जी अर्शियन कादंबरी आहे तीही मला अशीच रेल्वे स्टेशनवरच्या ए एच व्हीलरच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये विकत मिळालेली होती किंवा टॉल्स्टॉयपासून अगदी गॉरकीपर्यंत आणि ओ हन्ड्रीपासून अगदी दस्तावीस्कीपर्यंत जगभरचे महान लेखक प्रेमचंद यांच्यापासून अगदी प्राण या लोकप्रिय लेखकापर्यंत अनेक लेखक हे मला रेल्वे स्टेशनच्या पुस्तकाच्या दुकानातून वाचायला मिळाले आणि मी त्यांची पुस्तकं वाचली ही पुस्तकं अशी आहेत की जी माझ्या गावातल्या पुस्तकाच्या स्टॉलमध्ये उपलब्ध नाही आहेत रेल्वे स्टेशनवरच्या पुस्तकांचं जग हे गावातल्या पुस्तकांच्या जगापेक्षा वेगळ आहे आ आणि त्यामुळे त्या अद्भुत जगाची सफर मी माझ्या प्रवासादरम्यान करू शकलो